साप्ताहिक सकाळ हे आठवड्याला एकदा येणार एक मासिक आहे ते माझं खूप आवडतं आहे आणि मी ते नेहमी वाचतो त्यामध्ये करंट म्हणजे चालू स्थितीतील बऱ्याचशा घडामोडी आणि अतिशय वाचनीय असे लेख असतात त्याच्यातून आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं तर ते मी न चुकता दर आठवड्याला घेतो आणि वाचतो आणि अतिशय म्हणजे त्याच्यामध्ये बऱ्याच विविध विषयांचा त्यामध्ये त्यांनी आढावा घेतलेला असतो चालू घडामोडी असतात राजकीय असतात सामाजिक असतात अशा बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये त्यांनी हे केलेलं असतं आणि त्यांचा एक दिवाळी अंक येतो तो सुद्धा मी आवर्जून वाचतो तसेच लोकमतचा दिवाळी अंक मात्र मी आवर्जून वाचतो दरवर्षी घेतो त्याच्यामध्ये तर त्यानी प्रत्येक वर्षी एक थीम विशिष्ठ ठरवलेली असते आणि त्या थीमवरती ते काम करतात आणि अतिशय खोलात जाऊन ते त्याची माहिती घेतात आणि त्यामुळे मला ते दोन्हीही खूप आवडतात